एखादी आठवणारी घटना म्हणला तर माह्यासाठी सर्वांत आठवणारी घटना होती जेव्हा माह्या भावाचा लग्न होता आता माया भावाचा तर पहिले लव मॅरेज होता ठीक आहे तर त्याच्यासाठी एकतर यांना पहिले हळद लावला हळद लावला पण आमच्या इकडे पद्धत कशी रहाते की हळद लावल्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न होते पण हळद लावला त्याच्या दुसऱ्या दिवशी यांना कोर्ट मॅरेज केला कोर्टामधे जाऊन लग्न केला आणि तो दिवसामधे फक्त कोर्टामधे जाऊन लग्न करून घरी आले मग त्या दिवशी फिरसे एक वेळेस अजून हळद लावला हळद लावल्याच्या मग दुसऱ्या दिवशी जेव्हा इथून वरात काढला माया भावाची तर वरात काढले तर सगळ्यात पहिले आम्ही तर बुद्ध विहारामधे गेलो बुद्ध विहारात जाऊन आम्ही न बुद्धासमोर माथा टेकला मग तिथून जेव्हा आम्ही निघालो इकडे हॉलकडे जायच्या वेळेस तर काय सांगू एवढा पाऊस आला जोराचा की आम्ही न जेव्हा विचार केलो होतो की बँड घेऊन आम्ही हॉलपर्यंत जाऊन तर पोरीवाले तिथं उभे राहतात एवढ्या जोराच्या पाऊस आला तर आमची वरात ते बँडवाले पावसामधेच बँड वाजवत होते न आमचे नाचनेवाले आमचे पाहुणे जे होते तेही पावसामधेच नाचत होते तर मी तर तेव्हा पोहोचायचाच होतो कारण की माया पावसामधे मी आपल्या गाडीनं जात होतो तर माया गाडीवर मी ओला होऊ नाही शकत होतो मी तर बाजूमधे गेलो मी जिव्हा तिकडे पोचलो तेव्हा वरात मंडपामध्ये पोचून गेली होती तर तेव्हा ते वरात मंडपामध्ये पोचली तेव्हा मी गेटाच्या बहारमधीच जिव्हा बँड वाजत होता तिथंच नाचणं चालू केलं होतं जिव्हा त्याच्या बादमधे जिव्हा वरात हॉलमधे गेली तर हॉलमधे गे जाऊन पाहतो तर पूर्ण लाईटच गेली होती पुराच्या पुरा अंधार होता तिथं आता अंधार होता लाईटचीच वाट पहात होतो मग आम्ही न अंदर पाहिलो तर जो हॉलचा मालिक आहे ज्याला ते सर्व सजावट करून ठेवायला लागते त्यानं ते करूनच ठेवलं नाय होतंन आता मी पाहिलो की यानं काय सजावट केलं नाही त आम्हीनंच मग ते पूर्ण तिथं खुर्च्या टेबल सब तिथं लावलो तिथं थोडंसं हॉलचं साफ केलो अजून तिथं पटकन तिथं स्टेज आम्ही न सजवून टाकलो स्टेज सजवलो मंग थोड्या वेळात जनरेटर चालू केलं त्या हॉलच्या मालकानं न असा लग्न सुरू झाला तर आमच्या इकडं लग्नामधे काय होते की जे भंतेजी ते लग्न करवतात तर आम्ही न बहुत लग्न पाहिलं होता तो एक लग्न कसा अर्ध्या घंट्यामधी खतम होऊन जाते पण जे भंतेजी होते ते दुसऱ्या देशातून आलेले होते तर कसं आहे त्यांना जेव्हा लग्न करणसं सुरुवात केला किंवा त्यांना एवढा वेड लावला की लोकं थकून गेले थकून गेले तर काही लोक एकदम असे परेशान झाले मग आखरी वक जेव्हा लग्न खतम झाला तर सगळ्यात पहिले भंतेजीला आम्ही जेवण वाढलो त्याच्या बादमधे पाहुण्यांना जेवण केलं आता पाहुण्यांना जेवण केला तर मग एवढा आठवण की रात्रीचे एक वाजून गेले आम्हाला कार्यक्रम खतम करतपर्यंत मग रात्रीचे एक वाजता आमची जशी पद्धत रहाते की आमच्या घरी पोहोचायच्या पहिले आम्ही वरात घरी नेतो तर त्याच्यामधे रात्रीच्या एक वाजता आम्ही बँड वाजवत आलो आणि पुरे वस्तीचे लोक उठून गेले होते तेव्हा वरात पाहायसाठी मग रात्रीच्या एक वाजता आलो घरी आणि मग सर्वांना मग आराम केलो आम्ही तर हे गोष्ट अशी झाली की आता मला हे जन्मभर हे गोष्ट आठवण राहीन की माया भावाचा लग्न झाला कसा होता म्हणून